हां कॅब ड्रायवर बोलतो आहे हां मॅडम तुम्ही किती लोक आहेत ते मला सांगू शकता का मग त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला गाडी सांगू शकते तुम्हाला कोणती गाडी सोयीस्कर पडेल ती चार लोक आहे मग चार लोकांसाठी माझ्याकडं वॅगन आर पण आहे स्विफ्ट डिझायर आहे आणि इर्टिगा पण आहे इर्टिगा तुम्हाला जर जास्त तुमचं सामान वगैरे असेल तर मग स्पेस वगैरे त्याची जास्त बसते आहे मग ती पण तुम्हाला परवडू शकते आणि प्रत्येकीचे रेट वेगवेगळे आहेत

वॅगन आर चालेल ना वॅगन आरचे वॅगन आरचे तुम्हाला साधारण दोन हजारच्या आसपास भाडे पडेल सी एन जीवर आहे मॅम पण कसं आहे माहिती आहे काय माझा डॉक म्हणजे ड्रायवरचा खर्च आणि बाकीचं पण सगळं हे आला ना आणि दिवसभर ती तुम्हाला गाडी फिरवत राहणार त्याच्यामुळं एवढा पैसा बोललो मी

दो दोन हजार होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला साईडची जी बीच वगैरे आहेत ना तिकडे पण थोडं खेळणार नाही नाही नाही हे सगळ्यां सगळ्यांचे तुमचे दोन हजार होणार चार जणांचे तुम्ही साधारण किती वाजता निघणार आहे

सात वाजता ना ठीक आहे मी सातच्या अगोदरच येऊन थांबतो मग तुम्ही बघा तुम्हाला किती वाज सात वाजता निघायचं आहे किंवा सव्वा सातपर्यंत निघायचं आहे मी तुम् पावणे सातला येऊन टच राहतो बाकी तुम्ही तुमचं आटोपून घ्या त्याच्यानंतर मग आपण जाऊ शकतो साधारण तिथे जायला आपल्याला एक तास लागेल जायला एक तास यायला एक तास त्याच्यानंतर हां गर्दी असेल त्या त्याच्यात तुम्हाला दर्शन घेण्यासाठी एक दीड तास जाणारच तुमचा नाही नाही इ जास्त नाही घेणार पण तुमचं ते तेवढ्या वेळात होऊन जाईल हां नक्की होईल नक्की चालेल चालेल चला हां चालेल थँक्स मॅम उद्या येतो मग ओके